शेतकऱ्यांनी आपली जमीन किंवा आपली मालमत्ता ही खरेदी करताना किंवा वारसाने आलेली पिढीजात ही जी मालमता आहे याचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे आपले आपण खरेदी करताना त्या जमिनीचा मालक तोच आहे का किंवा वारसाने त्याच्याकडे आलेले आहे का ख किंवा खरेदीने आलेली आहे याची चौकशी केली पाहिजे त्या जमिनीवर काय हक्क इतर हक्क आहे का सरकारी बोजा आहे का जर या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन असेल तर आपण तलाठी किंवा मंडळ आधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे आपण वेळोवेळी मार्गदर्शन घेऊनच आपल्या जमिनी संबंधीचे व्यवहार हे केले पाहिजेत असं मला वाटतं